हॅलो महाकाली भोजनालय सर मी तुमच्या हॉटेलमधून जेवण ऑर्डर केलं होतं त्या जेवण आणून देणाऱ्या माणसाचा नंबर ह्याच्या मोबाइलवर होता माझ्या तर मी त्याला फोन लावत आहे तो माझा फोन उचलत नाही आहे एक घंट्यापासून तर काय अडचण वगैरे आली शिंकान सर मला तुम्ही सांगू शकता का कारण माझ्या घरी आता पाहुणे आलेले आहेत आणि मी एक घंट्यापासून त्या माणसाला फोन लावत आहे तुम्ही चौकशी करा सर कारण होऊ शकते काय ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल मी त्याला एका तासात भरपूर वेळा फोन लावला पण तो माझा फोन उचलत नाही आहे तर तुम्ही त्याला फोन करून विचारा काय प्रॉब्लेम झाला